स्पर्धा आयोजित करणारे राजकीय गट किंवा संघटना आहे का त्या कशा प्रकारे आयोजित करतं स्पर्धा आयोजित क करताना राजकीय स्तरावर त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तसंच राजकीय स्पर्धा म्हटल्यावर किंवा संघटना म्हटल्यावर त्याला सगळी अरेंजमेंट करणे उं कोण खेळाडू बोलवणे किंवा उत्कृष्ट खेळाडू कोण आहे ह्याची यादी बनवणे त्याला प्रमुख पाहुणे कोण म्हणू बोलू शकतो किंवा कोणत्या कोणत्या शाळांना इन्व्हाईट करू शकतो किंवा बोलवू शकतो आमंत्रण करू शकतो सगळं नियोजित करावं लागतं त्याचप्रमाणे क्रीडा प्रकाराचे किती प्रकार ठेवायचे किंवा कधी कसा टाईम मॅनेज करावा की किती दिवसांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करा सगळं नियोजन काटेकोरपणे ठेवाय लागतं जर उकृष्ट राजकारणातील माणसं जर बोलवली त्यांचे त्यांचे भाषण संभाषण किती वेळ टिकेल कार्यक्रम लवकरात लवकर कमी वेळात चांगला कसा होईल याचं सगळं नियोजन काटेकोरपणे करून नंतर स्पर्धा आयोजित केल्या जात्या किंवा काही वे ठिकाणी असं पण असतं की मोठं ग्राउंड किंवा मैदान असेल तर चांगल्या स्पर्धा एकावेळी चार खेळ खेळत खेळवता कसं येईल त्या ग्राउंडचं मेजरमेंट माप सगळं ठरवून योग्य प्रकारे कार्यक्रम कसा पार पाडावयचे तंतोतंत नियंत्रण किंवा नियोजन आयोजन करावं लागतं